हॅलो बोला नमश्कार कोण बरं बरं बोला

आपल्याकडे अष्टरचे आहे लिलीचे आहे मोगऱ्याचे आहे झेंडूचे आहे हो हो बरं बरं म्हणजे एका एका जातीच्या फुलाची बरं बरं बरं ठीक आहे एक हार आता तुम्हाला कसा पाहिजे काय पाहिजे जसा साधा साधा हार आपण दहा रुपयाला विकतो आणि देवीचा चांगला गुच्छाचा हार समजा आपुन शंभर रुपयाला विकतो पन्नास रुपयाला विकतो आणि जास्त मोठा लागला तीन फुटाचा चार फुटाचा तर आपण चारशे ते पाचशे रुपयापर्यंत विकू शकतो

ठीक आहे ना सर हर एक पन्नास रुपयाच्या हिशोबान लावून देईन तुम्हाला हां हो आम्ही आणून देऊ तुमच्या घरपोच हावल आमचा धंदाच आहे नाही नाही नाही आम्ही पोचती देऊ ना आमचा धंदाच आहे ना तो फुलाचा

ठीक आहे ठीक आहे